बाईकिंग समुदायात सहभाग घेण्यासाठी आणि इतर रायडरला भेटण्यासाठी मार्ग म्हणजे काय हे ग्रुप्स असतात वेगवेगळे सोशल मीडियावर तुम्हाला वेगवेगळे ग्रुप भेटू शकतात किंवा व्हाट्स अप वेगळे ग्रुप असतात त्यांच्यामध्ये जॉईन व्हायचं म्हणजे एकदा त्यांच्याबरोबर एखादी राईड केली की मग ते कुठे कुठे जेंव्हा जातील तेव्हा तुम्हाला घेऊन जाऊ शकतात त्यामुळे एकट्यानी बाईक चालवणं आवडतं का हो मला एकट्यानी बाईक चालवणं खूप आवडतं पण बाईकिंग समुदायामध्ये तुम्हाला जर आवड असेल सगळ्यांबरोबर बायकिंग करण्याची वगैरे तरं अशा प्रकारचे ग्रुप जॉईन करणं आणि अशा प्रकारच्या समाज माध्यमाच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर जोडलं जाणं ही मला वाटतं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि एकत्र बायकिंग केलं तर त्याचा आनंदही मिळू शकतो आणि एकट्याने बाईक चालवायला जे काही जर डोक धोके येणार असतील तुम्हाला तर धोके टाळता येतात तर असं मला वाटतं ना